हॅलो सर ॲमेझॉन कस्टंबर केअरवरनं बोलत आहेत का मी नितीन पाटील मी ॲमेझॉनवरनं घड्याळ मागवली होती ती घड्याळाची कॉलिटी चांगली नसल्यामुळे मी ती रिटर्न केली आहे दिनांक पंचवीस तारखेला माझा ऑर्डर नंबर आहे वन टू सिक्स एट टू झिरो एट फाय नाईन झिरो सर माझे घड्याळाची कॉलिटी एकदम लो होती म्हणून मी ती परत केली आहे तर माझे पैसे कधी परत मिळतील मला हे कृपया सांगू शकतात का माझे अकराशे रुपयाची घड्याळ होती माझ्याकडे ती कधीच म्हणजे एकदम लो क्वॉलिटीची होती ती मला काही आवडलेली नाही आहे मी तुम्हाला एक विनंती करतो सर माझ्या अकाऊंटला माझ्या खात्यात ते पैसे अकराशे रुपये जमा करा